भालचंद्र नेमाडे यांचे पुस्तक कोसला खरोखरंच याचा खूप वेगळ्या पद्धतीनं माझ्या आयुष्यावर परिणाम झाला जे तरुण वयामध्ये तुम्ही जेव्हा हॉस्टेलवर राहत असता आणि तिथलं जे वातावरण असतं त्याचा तुमच्यावर एक वेगळ्या पद्धतीनं परिणाम होतो तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मित्र भेटतात त्यांच्यामध्ये तुमची शि होणारी चर्चा ह्या सगळ्या आणि ही चर्चा जेव्हा आपण करतो म्हणजे दोन मित्रांमध्ये आपण खूप पारदर्शी पद्धतीने वागत असतो जे काय तुमच्या मनात आहे ते तुम्ही त्यांना सांगता कोसलामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आलेलं आहे तत्त्वज्ञान आलेलं आहे आणि एकूणच खूप चांगल्या पद्धतीनं जाण्यासाठी मला ह्या पुस्तकाचा उपयोग झाला आहे